आम्ही घराचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी तिथे केरकचरा काढतो बाहेर जेव जिथेपण कचरा दिसेल तो साफ करतो अँड असे बाहेर काही उपदेश किंवा सूचना लावतो जेणे की परिसरामध्ये जागरूकता फैलली पाहिजे आणखी तिथे कोणी कचरा नाही टाकलेला पाहिजे लहान मुलांना घरून शिकवण द्यावं लागते की त्यांनी बाहेर जाऊन कचरा न पसरावावे आणि आपला परिसर स्वच्छ असतो तर जे पण काही परिसर स्वच्छ ठेवण्याचे आहे तो उपदेश आपण घरूनच दिला पाहिजे जेणे की परिसर स्वच्छ राहील अजून बाहेर न टाकावे जे पण अन्न शिळे आहे तर ते शिळे अन्न बाहेर न टाकण्यासाठी आपण घरी एक कचरा पेटी ठेवायची किंवा काही ज्याच्यात ओला कचरा अजून सुका कचरा आपण टाकू शकू अजून बाहेर घराच्या जेपण एनएमसीने लावलेले कचरा पेटी आहे त्याच्यात आपण तो कचरा टाकू शकू अँड जेपण चुकीचं बाहेर कचरा ठेवलेला आहे तो आपण कचरा पेटीतच टाकावा बाहेर न टाकावा याचं आपण काळजी घेऊ तर आपण आपला जो एरिया आहे तो साफ ठेवण्यासाठी आपण हे करायला पाहिजे